हॅलो नमस्कार हां हां हां

हां हे राज्य जे आहे हे कूठपर्यंत पसरलेलं होतं म्हणजे किती किलोमीटरचं हे असेल

हां हां

ग्रेट हम्म ठीक तर ती आठशे आठशे वर्षांचं बांधकाम आहे आठशे वर्षांपूर्वीच हां हां हां बरोबर पडझड झाली आहे वैभवशाली इतिहास आहे हा हो हो ओके थँक्यू